सर मी अनिरुद्ध बोलतो आहे सांगलीतून मी आपल्या इथून मोबाईल घेतला होता सर सॅमसंगचा तर चार दिवस झालं त्याचं चार्जिंग होत नाही आहे सर बॅटरी खराब झाली वाटतं बहुतेक त्याची आणि स्क्रीनवर अशी उभी रेघ येत आहे डिस्प्लेला

शॉप कुठे सर तुमचं बरं ॲक्चुअली कसं आहे ते प्रॉब्लेम त्याला अजून खूप येता आहेत मोबाईलला म्हणजे हां हो पण मला आत्ता घेऊन फक्त एक महिनाच झाला आहे फोनला आणि महिन्याच्या आत हे सगळं बिघडायला लागलं आहे फोनचं होय पण मग तुम्ही आमची कंप्लेंट कंपनीकडे करू शकत नाही का असं कसं म्हणजे आता आम्ही तुम्हाला देणार मग तुम्ही कंपनीशी बोलणार त्याच्यानंतर तुम्ही रिपेर करणार

बरोबर आहे तुमचं पण आता सम कं कंपनीनं मला ओथिरी हे दिले ना गॅरंटी दिली आहे सहा महिन्याची कंपनी जर का सहा महिने गॅरंटी देते आणि आता मी मोबाईल मागवला आहे जर एक महिन्यात खराब होत असेल तर तुम्हीच सांगा आता मी काय करायला पाहिजे

नाही आहे ते नाही मला आता डायरेक्ट एकतर नवीन मोबाईल घेऊन द्या नाहीतर माझं मोबाईल रि रिप्लेस करून द्या म्हणजे पूर्ण कॅशबॅक द्या मला पाहिजे तर मला आहे आहे आहे तो मोबाईल मला वापरायचाच नाही आहे हां हा मोबाईल आणि हे कंप या कंपनीच्या बाबतीत माझ्या सगळ्या कंप्लेंट्स आहेत ना हां त्या सगळ्या त्या कंपनीला पाठवून द्या पाहिजे तर मेल वगैरे काय करू शकतो का मी त्यासाठी सॅमसंगची कंपनी आहे माझी हां सॅमसंग कंपनी आहे

हो बरोबर आहे पण आता मी मोबाईल तुमच्या शॉपमधून घेतला आहे ना आता मी कंपनीकडे जाईन मग त्या प्रोसेससाठी खूप वेळ लागेल चालतं आहे मग मी करतो फक्त तुमचं ऑफिसचा ॲड्रेस आणि तुमचं कॉलिंग वगैरे नंबर काय असेल तर पाठवा की मला या या नंबरला व्हॉट्सअप करू शकता तुम्ही फक्त हां

बरं चालतं आहे मी तिथे येतो आणि कॉल करतो तुम्हाला फक्त माझी कंप्लेंट कंपनीपर्यंत पोहोचवा लवकरात लवकर माझं मोबाईल करून द्या एवढंच आहे बाकी काही नाही हां चालतं आहे सर ओके सर थँक्यू हां ओके थँक्यू